सत्यघटनांवर आधारित पुस्तकं जी आहेत ती मला आवडतात आणि ती व वाचल्यामुळे म्हणजे ती मला इन्स्पायरिंग यासाठी वाटतात की ती काय म्हणतात आपल्याला खूप प्रेरणा देतात जगण्याकरता आधार देतात आणि मार्गही दाखवतात कधीकधी आणि तशी पुस्तकं सगळ्यात पहिलं पुस्तक जे आहे ते विनायक दामोदर सावरकरांचं माझी जन्मठेप आणि त्याच्यानंतरचं कट टू आहे ते म्हणजे पॅपिलॉन